आम्ही जुळ्या बहिणी आहोत माझ्यापेक्षा मोठी म्हणजे माझी मोठी बहीण तिचं नाव आहे जान्वी व मी सगळ्यात लहान माझं नाव आहे तन्वी आम्ही दोघीपण एकमेकांपासून खूप वेगळे आहोत आमच्यात खूप फरक आहे मी खूप गोरी असून ती थोडी सावळी आहे तिछ्या तिची हाईट खूप मोठी आहे माझी हाईट लहान आहे आमच्या दोघींमध्ये फक्त दोन मिनटाचा फरक आहे ती माझ्यापेक्षा दोन मिनटांनी मोठी आहे आणि मी तिच्यापेक्षा दोन मिनिटांनी लहान आहे आमच्या येच्यात माझी जसं हालत माझी बारीक आहे मी तर ती थोडी लठ्ठ आहे असा आमचा फरक आहे आम्ही अभ्यासातपण खूप वेगळे आहोत मला माझी जी आवड आहे ते तिल् तिची आवड नाही आहे आणि तिची जी आवड आहे ती माझी आवड नाही आहे मला जी वस्तू आवडते ती तिला बिलकुल आवडत नाई आमच्यात कलरपण मला जो कलर आवडतो तो तिलापण नाही आवडत खूप फरक आहे आमच्यात जर एखादी जागेवर आम्हाला जायचं असंल तर आमचं खूप भांडण होतात म्हणजे तिला ती जागा आवडत नाही म्हणून तिचं म्हणणं असते की आपण नाही ह्या जागेवर जाऊ नाही बट मला ती आवडते म्हनून मला त्या जागेवर जायचंच असते माझे आत्ता आमच्या दोघींमध्ये रंगरूप वगैरे सगळं काही वेगळं आहे पण तरी आमच्यात फ सारखेपणापण आहे बोलताना आम्ही कधीकधी काही शब्द सारखेच बोलतो म्हणजे एकाच टाईमाला एकाच वेळेस बोलून घेतो आणि काही काही वेळेस आम्ही खूप भांडणं कडतो म्हणजे आमचे पटत नाही सहज खूप वेगळं आहे एकमेकांपेक्षा आमचे गं कपडे तिचे स कपडे घालायची स स्टाइल्सपण वेगळी आहे सार तशीच माझीपण बस